आमच्याकडे जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं त्या वेळेला अशी एक गंमत झाली होती की स्थानिक आमदार आणि नवीन न्या उभरून आलेला नेता जो जुना खूप कार्यकर्ता होता त्याला आमदारकीची टिकीट मिळाली होती तर जे स्थानिक म्हणजे राहिलेला आमदार आणि त्याच्या विरूद्ध हा कार्यकर्ता एक छोटा कार्यकर्ता एक आमदारक्याच्या टिकीटसाठी उभा म्हणजे आमदारक्याच्या पोस्टसाठी उभा होता त्यामुळे अशी काही मजा आली होती की जिकडे तिकडे त्या कार्यकर्त्याचंच नाव त्या कार्यकर्त्याचंच नाव चालत होतं पैसे नाही विचारत लोकं काही नाही उलट त्याला लोकांनी भरभरून दान दिले की तुम्ही लढा तुम्ही जिंका तुमच्यासाठी आमचा पैसा रात्रंदिवस लोकांनी केलं कारण की तो कार्यकर्ता मातीतला कार्यकर्ता होता की त्यानी खूप लोकांसाठी मदत केली लोकांना चांगल्या चांगल्या ठिकाणी जे आवश्यक असेल त्या मदती केल्या त्यामुळे की जो खा खासदा आमदार होता त्याला असं टेन प्रॉ प्रॉब्लेम क्रीएट झाला होता की आपण निवडूनच येत नाही आणि झालंच असं होतं की जेव्हा वो वोटिंग मोजणं चालू होतं त्या वेळेला तर कार्यकर्त्याचा पहिल्याचपासून जे ग्रीप पकडली की पाच हजार दहा हजार पंधरा हजार मतांनी समोर समोर तर अशी ती चुरस चालली होती की त्या सा म्हणजे की मध्यंतरी जसं तेच ता जो आमदार होता त्याच्या नावानी समोर चालू होतं त्याच्यानंतर शेवा शेवटले एका पेटीला फुटणं मोज मोजणी चालू होती त्या वेळेस की स्थानिक आमदार हा समोर होता पण लोकांचं मत होतं की हा कार्यकर्ताच निवडून येणार आणि त्यांच्याच यानी त्या चुरशी म म्हणजे अशी चुरस झाली की ती पेटी पूर्णच्या पूर्ण कार्यकर्त्याच्याच नावावर निघाली आणि पूर्ण मतदान मध्ये रिझल्ट त्या कार्यकर्ता निवडून आला त्यामुळे ती खूपच म महत्वाचा रिझल्ट होता आणि अशी खूप मजा आली आणि खूपच अशी घ ही होती की त्यामध्ये कोण येईल कोण नाही असंच क कंटीन्यू लोकं कन्फ्यूज होते की कार्यकर्ता येईल की आमदार येईल असं करत करत शेवटी आमचा कार्यकर्ताच निवडून आला